आपल्या संस्कृतीमध्ये मराठी भाषेला फार प्रभुत्व प्राप्त झालेले आहे मराठी भाषा ही सर्वत्र वापरली जाते मराठी भाषा म्हणजेच मायबोली आहे त्यानंतर पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून मराठी भाषेला फार महत्त्व प्राप्त झाले आहे जो तो आता मराठीतच बोलतो तसेच एशियन बाहेरच्या देशातील लोक ते देखील मराठीत बोलतात काही जण आहेत ते तर आपल्या मराठी गाण्यांवरती रील देखील बनवतात बाहेर गावाची लोक तसेच आता प्रत्येक शाळांमध्ये मराठी शिक्षक लागतोच आहे कारणकी सी जसे की सी बी एस सी बोर्ड किंवा आणखीन कोणते बाहेरचे बोर्ड या ठिकाणी देखील शिक्षणात मराठी भाषा ही वापरलीच जात आहे आणि मराठी हा स्पेसिफिक विषय देखील अवलंबित करण्यात आला आहे त्यानंतर मराठी भाषेचे प्रभुत्व हे जगभर तर पसरलेच आहे पण प्रत्येक घराघरातही मराठी भाषा बोलली जाते त्याचे परि त्याचे संस्कार आपल्यावरती होत राहतात सण सणामध्ये देखील मराठी सण खूप वर्षभरात खूप प्रमाणात आहेत ते देखील मराठी भाषेतूनच साजरे केले जातात जसे की मराठी भाषा गौरव दिन हा कॉलेजमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो आणि मराठी भाषा म्हटलं तर ती तर आपली मातृभाषाच आहे आणि आपल्या मातृभाषेला पण कसे पुढे नेता येईल हे प्रयत्न चालू असावेत माझे देखील आहेतच आणि आपल्या मुलांबाळांवरती मराठी भाषेतून कसा प्रभाव पडेल याची देखील आपण काळजी घ्यावी